मी नियमितपणे लेखन करते आणि लेखनाच्या सवयी म्हणाव्या तर मी एक माझी दैनंदिनी ठेवलेली आहे त्यामध्ये मी दिवसभरामध्ये जे जे काही होतं ते सर्व त्या दैनंदिनीमध्ये नोंद करते आणि त्या दैनंदिनीसोबतच मी एखा मला आवड असणारे एखादी कविता किंवा एखादी छोटी चारोळी किंवा मा मला आवडलेलं एखादं वाक्य किंवा एखादा वाक्प्रचार मी नेहमी माझ्या दैनंदिनीमध्ये किंवा डायरीमध्ये नोंद करून ठेवते आणि त्याचा उपयोग पुढे कुठे तरी होतो ह्या हिशेबाने मी अशा प्रकारचे वाक्प्रचार किंवा मला एखादं भावलेलं वाक्य मी लिहून ठेवते शिस्त म्हणावं तर मी प्रत्येक दिवशी हे नित्यनियमाने करते मात्र कधीतरी एखादा घरामध्ये कार्यक्रम असेल किंवा काही असेल तर अशा वेळी हे शक्य होत नाही आणि त्यामध्ये नियमितता राहत नाही पण ज्या दिवशी मला जास्त वेळ मिळतो त्या दिवशी मी हे माझं काव्यलेखन असेल किंवा दैनंदिनी लेखन असेल हे मी नियमितपणे करते मात्र मी दैनंदिनी लिहायची कधीही चुकवत नाही कवितालेखन चुकेल किंवा अन्य काही ले लिखाण असेल तर ते चुकेल मात्र दैनंदिनी ही मी नेहमी लिहिते कितीही उशीर होऊ दे काहीही होऊ दे तरी मी लिहिण्याचा सातत्याने प्रयत्न करते आनि मी ही शिस्त अशीच टिकवून ठेवलेली आहे कारण एकदा उद्या लिहीन असं मनात आणलं की हे कधीही शक्य होत नाही आणि अशा प्रकारे मग पुढे पुढे दिवस वाढत जाताना दिसतात त्यामुळे मी ही शिस्त कायम माझ्या जीवनात पाळलेली आहे मी इयत्ता दहावीची परीक्षा झाल्यानंतर ही दैनंदिनी लिहायला घेतली ती आत्तापर्यंत मी अशा प्रकारचं दैनंदिन लीक लिखाण माझं चालूच आहे आणि हे मला माझ्या नित्यनियमाला चांगलंच आहे कारण आज आपण काय चुकलो किंवा आज आपण काय केलं याची परीक्षा आपल्याला उद्या घेता येते त्यामुळे हे लिखाण मी नित्यनियमाने करेन आणि ते मी करावंच ही शिस्त मनात बाळगून ही शिस्त ठेवूनच मी अशा प्रकारचं दैनंदिन लिखाण करत असते